हां जेव्हा मी एखाद्या पर्वतावर किंवा जंगलामध्ये किंवा समुद्राकाठी जातो तेव्हा आपल्याला खूप दूर आल्यागत वाटत असते जंगलामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी हे आपल्याला बघायला मिळत असतात व त्या प्राण्यांचा आपल्याला अनुभव येत असतो पर्वतावर गेल्यावर विविध प्रकारचे डोंगर पर्वतरांगा कशा आहेत हे आपल्याला बघायला मिळते समुद्रकिनारी गेल्यानंतर समुद्राची लाट कशी तयार होते हे आपल्याला पुढून लाट येताना दिसत असते समुद्रकिरा किनारी जी आपण जातो ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं वाटत असते बर्फाच्छादित परव परे पर्वत जेथे बर्फ खूप जास्त प्रमाणात पडतो तेथे खूप थंड वाटत असते दाट जंगल पर्वतावर सूर्य असतो ह्या प्रकारे विविध प्रकार आहेत त्यामध्ये पर्वतावरच सूर्यास्त म्हणजे जेव्हा सूर्यास्त होत असतो तेव्हा त्याला आपण इंग्रजीत सनसेट म्हणतो म्हणजे तेव्हा लोकेशन खूप चांगल्या पद्धतीनं असते त्यामुळे त्याला सूर्यास्ताला खूप लोक तेथे बघायला जातात जेथे दाट जंगल असते त्यामध्ये आपल्याला कसे पण जाऊन जमत नाही त्यामध्ये कोणताही प्राणी कधीही येऊ शकतो त्यामुळे आपल्याला आपली काळजी घेऊन फिरायला गेले पाहिजे किंवा ट्रेकिंगला गेले पाहिजे एवढे बोलतो आणि थांबतो